हां बोला सर हो सर साईन मोबाईल शॉपवर फोन लागला आहे हो सर तुम्हाला सांगितलं विवोचा तुम्हाला दाखवू का ओप्पोमध्ये तुम्हाला माहिती सांगू सर आता ओप्पोमध्ये बोलसा नं तुम्ही रिअलमी इलेवन प्रो प्लस आहे तो तो तुम्हाला वीस हजारपर्यंत भेटून जाईल सर आठ जी बी रॅम आहे एकशे अठ्ठावीस जी बी स्टोरेज आहे कॅमेरापण त्याचा सिक्सटी फोर आहे फ्रंट आणि बॅक बॅकवाला त्याचा वन ट्वेंटी एट डाय पिक्सल हो अजून तुम्हाला रिअलमीचा सांगितला तर तुम्हाला वन प्लसचा एक आहे एक मॉडेल वन प्लस थ्री तेच्यात तुम्हाला आठ जी बी रॅम आहे आणि टू फिफ्टी सिक्स जी बी त्याला इंटर्नल स्टोरेज आहे तो तुम्हाला वीस हजारापर्यंत भेटून जाईल सर हो तुम्हाला अजून कोणती कंपनी सर एक सॅमसंगचा पण आहे एम फोटीन हो त्याच्यामध्ये कसं सर तुम्हाला आठ जी बी रॅम मिळेल त्यात आणि एकशे अठ्ठावीस जी बी इंटर्नल आहे हो सर हो अजून तुम्हाला किती तुमचं बजेट किती सर

और तुम्हाला चाळीस बजेटपर्यंत बोललेला तुम्ही तुम्हाला जरी आरामशीर आपला हा वन प्लसमध्ये तुम्हाला भेटून जाईल सर

मॉडेल सर तुम्हाला तो सांगितलं नं रिअलमी एलेवन प्रो प्लस तो बेस्ट मोबाइल आहे सर आजकालच्या याच्यामध्ये जो खूप ट्रेंडवर मोबाईल आहे अजून त्याची फॅसीलिटी पण चांगली आहे आणि डिस्प्ले क्वॉलिटी पण कव एजवाला आहे आणि तुम्हाला बेस्ट प्राइजमध्ये तो वीस हजारमध्ये तुम्हाला प्राइजमध्ये पण येऊन जाणार तो हो सर एकदम बेस्ट कॅमेरा त्याचा तुम्हाला त्याचे फोटोग्राफ सर रॅम तुम्ही बोलसाल तर सर आठ जी बी आहे आणि त्याच्यामध्ये एक सोळा जी बीवाला पण आहे आणि इंटर्नल त्याचा सर फस्टवाला आठ जी बीमध्ये एकशे अठ्ठावीसवाला आहे आणि सोळा जी बीमध्ये टू फिफ्टी सिक्स जी बीवाला आहे ओप्पोमध्ये जर तुम्हाला सांगितलं ना एक ओपोमध्ये दुसरा पण आलाय सर एक नवीन एक सेवंटी नाईन आहे ए सेवंटी नाईन तो पण सर आता ट्रेंडवर आहे मोबाईल आणि तो खूप चालतोय आजकाल तर तर तुम्ही त्याचे रिव्ह्यू पण बघितले असतील एकशे अठ्ठावीस जी बी त्याची इंटर्नल आहे आणि रॅम त्याचा सर आठ जी बी आहे तो तुमच्यासाठी बेस्ट यूज आहे सर तुम्ही काय गेमिंगसाठी यूज करणार आहे का सर का असा नॉर्मल यूज आहे तुमचा

ओके सर थँक्यू ओके सर थँक्यू